हां बोल ना दीपाली ठीक आहे ना चल ना तुझी कुठे जायची इच्छा आहे सांग तसं आपण जाऊ हो हो ऐकलं आहे ना हो मी पण बघितलं नाही त्याला पण खूप नाव तसे ऐकली आहे चल ना मग आपण कधी जाऊ ठीक आहे ना किती वज जायचं आहे ठीक आहे ना चल लवकर तिथून तर पुढे आपण शॉपिंग वॉपिंग पॉपिंग पण करून तिथे लवकर जाऊ काय आहे आणि थोडं फिरणंपण होतं इकडल्या तिकडे ठीक आहे ना मी माझ्या आईला माझ्या बहिणीला म्हणते सोबत जाऊ या हो ठीक आहे ना तसं करू खूप लांब आहे का गं मग मी तर बघितला नाही तो मंदिर पण तू बघितली का ठीक आहे नं मी डब्बा वुब्बा डब्बा वुब्बा तयार करू का आपण टिफिन वगैरे घेऊ जाऊ का तिथे ठीक आहे न माझी आईला आणि बहिणीला म्हणते मी आणि टिफीन पण तयार करते मी तू काय वेगळ्या डिश बनव मी काही वेगळ्या डिश बनवते ठीक आहे आणि मग आपण की हा किती वाजता जाऊ आपण ठीक आहे न एक वाजता चालले जाऊ आपण हो मी तुझ्याच घरी येते ना आईला आणि बहिणीला घेऊ आटो कशाला ओला बुक करून टाक ठीक आहे हो पक्का मी ताईला विचारते माझ्या बहिणीला विचारते आणि आईलाही सांगते ठीक आहे मग ह्या हो म्हटला की मी तुला फोन करून आणखी सांगते है ना हो हो मी सांगते तसं तसं मला शॉपिंगही खूप करायची होती तर ठीक म्हणते तर जा चालले जाऊन तर आपण शॉपिंग वगैरे पण होते आपलीवाली फिरणं पण होते हो मी वेळेत फोन करून सांगते मग तुला हां चल ठीक आहे बाय